मी काही दिवसा पहिले फिलिप्स कंपनीचं होम थेटर घेतलं तर ते होम थेटर खूप चांगलं आहे त्याला ॲडीशनल माईक पण बसते आपण त्या माईकमधून बोलू शकतो रेकॉर्डिंग पण करू शकतो तो वाजायलाबी चांगला आहे त्याला स्पीकरमध्ये दोन मोठे स्पीकर बफर असे सेटिंग आहेत आणि आपल्याला आवाज पण व्हेरीयेशन चेंज करण्याची त्याच्यामध्ये सुविधा आहे त्याची क्लिॲरीटी चांगली आहे तो वाजतो तेव्हा जागा व्हायब्रेट होत नाही हे विशेष आहे त्याच्यात तर त्या स्पीकरची क्वालिटी खूप चांगली आहे आणि स्पीकर आणि फान्यासच्या दृष्टीकोनातून पण खूप चांगला आहे त्याची बेस्ट क्वालिटी आनि बेस्ट प्रोडक आहे